सर मी औरंगाबाद ते मुंबई ह्या फ्लाईटनं जात जा जात होतो तर हे या टाईमचं रिपोर्टिंग टाईम फ्लाईट डिले झाली आहे आणि सर हे सततचंच हे आपले एअरलाईनचं हे सततचंच म्हणजे हे प्रमाण वाढत चाललं आहे डि डिलायन्सचे डिलायन डिले सर

सर पण अदर फ्लाईटचं व्यवस्थित सगळं वेळेवर सगळं काही फ्लाईटचं नियोजन होत आहे आणि आपणच प्रत्येकवेळेस सर मला ही तिसरीवेळेस आहे जी की फ्लाईट डिले होत आहे आपल्या एअरलाईन्सचे मग असं म्हटलं सर सर पॅसेंजरला त्रासच होणार ना तुमच्याकडून सर तुम्ही दिलगिरी व्यक्त करून आमचं जे काय अडचणी येतात पुढे जायच्या त्या पूर्ण झाल्या पाहिजे ना सर ते होत नाही आहे तुम्ही तुमच्यामुळे प्रॉब्लेम्स खूप काय आहेत आता तुमच्या एअरलाईन्सचं सर तर तुम्ही रिस्क म्हणजे अगोदर तुमच्या सगळं एअरलाईन्सचं एअरलाईन्सची जिम्मेदारी असते की या ज्या काही गोष्टी आहेत मेंटेन्सच्या ते पू असल्यानंतरच तुमचं शेड्यूल डिस्प्ले करा ना सर तुम्ही असं नका ना करू की प्रॉ प्रॉब्लेम व्हायला ना पॅसेंजरांना सर दिलगिरी ब म्हणून सर बघा आता आम्ही ग्राहक म्हणून काय एवढंच दिलगिरी म्हणून ठीक आहे मी ऐकतो आता पण तुम्ही तुमची एअलाईन्स असं बेटर करायचा प्रयत्न करा